आमचा बुलढाणा जिल्हा आहे छोटासा जिल्हा म्हणजे आमचा बुलढाणा जिल्हा त्याच्यामध्ये छोटे छोटे गाव येळगाव खूपगाव सव रुईखेड शिरपूर हे आमचे गाव आहेत आणि आम्हाला बुलढाण्याला यावं लागतं बाजाराला मग आम्ही बाजाराला येतो तर खड्डे खुड्डे आहेत रस्त्याने आम्हाला गाड्याचे ॲक्सिडंट होतात चांगला परिसर राहात नाही रस्त्यावर लायटा लायटं लागत नाहीत तर लोकांचे ॲक्सिडंट होतात आणि मला असं वाटतंय की लोकांनी जरा शिरी घेतली पाहिजे याची आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी लावून दिली पाहिजे लाइटं रस्त्याची सुविधा केली पाहिजे तेवढंच आम्हाला चांगलं होईल आमची सेफ्टी राहील आणि लोकांची पण सेफ्टी राहील असं वाटतंय मला तर ते केलं पाहिजे जर लवकरात लवकर मला असं वाटतं आहे आणि आम्हाला इतक्या लांबून यावं लागतं तर मग गोर गरिबांसाठी सेवा तेवढी केली पाहिजे असं वाटतं मला आणि रस्त्यांची सोय केली पाहिजे बाजार पण असा चांगला दिसला पाहिजे बाजारात पण चांगले दिसलं पाहिजे सगळं काही अशी सोय केली व करून द्यायला पाहिजे आम्हाला आमदार साहेबांनी खासदार साहेबांनी